हॅलो सर तुम्ही ओला कॅबमधून बोलत आहा का हा सर मला कम्प्लेंट करायची होती तर मी ओला कॅब बुकींग केलं होतं परंतु त्यामध्ये बसलेलो होतो आम्ही फॅमिली सर्कल तर त्यामध्ये तुमचं जे गाडी होती ओला कॅब त्यामध्ये तुमची सीट वगैरे ते डॅमेज होती सर फाटलेली वगैरे होती आणि त्यामध्ये फ्रेशनर वगैरे लागलेलं नव्हतं कार फ्रेशनर तर वास वगैरे व्यवस्थित येत नव्हती आणि गाडी बिचामध्ये बंद वगैरे पडत होती हो सर आणि त्यामध्ये टायर पंचर वगैरे झालेलं होतं हा आणि हॉण पण व्यवस्थित आवाज वगैरे नाही येत होता सर हा ठीक आहे ना सर त्याचीच कंम्प्लेंट करायची होती ठीक आहे सर